नुकतीच सुरू करणारी जर एखादी व्यक्ती असेल तर मी एवढं सांगू शकते की जे काही कराल ते आवडीने करा उगाच एखादा गोल लक्ष ठेऊन करण्यापेक्षा ते जास्ती जास्त मनाने कसं होईल त्याकडे लक्ष द्या आणि ते तुमच्या मनाला कशी शांती जाईल त्याकडे लक्ष द्या